हां हां बोलते बोला ना

हां त्या प्रोडक्टचे बद्दलच बोलता का जरा कुठला प्रोडक्ट पाहिजे तुम्हाला तरी मॅक्सिमम क्वांटिटी किती असू शकते तुमची नाही सर एका बंडलमध्ये कमीत कमी चाळीस पेजेस अव्हेलेबल आहे ते आणि त्याचा रेट डिलिवर मग प्राईज मी डिलिवरी लोकेशनवरच सांगू शकतो कारण की डिली डिलिवरी चार्ज पण वेगळं बसतात ना ठीक आहे तरी म्हणजे पेजेसच फक्त पाहिजेल काय ए फोर साईज आणि काय वेगळं बघा आत्ता सध्या दोन दोन वेगवेगळे सेट अव्हेलेबल आहेत एक क्वालिटीवाईज एक हां एक एक आहे जो एक बंच आहे जो चाळीस पेजेसचा आहे त्याचा प्राईज आहे साठ साठ रुपये आणि दुसरा एक आहे जो क्वालिटी जास्त आहे त्याची चांगली ते सत्तर रुपयामध्ये नाही एवढं पण डिफरन्स नाही पण क्वालिटी बघितली तर ते जास्त चांगली आहे किंवा मग ते तुम्ही ते शॉपवरून येऊन घेऊन जाणार ना शॉपचा ॲड्रेस आहे विश्रामबाग विश्रामबागमध्ये वेलिंगटन कॉलेजच्या साईडला

एन सी आय टीचं आत्ता सध्या तर अकरावी बारावीचे आत्ता लास्टचं स्टॉक संपला आहे पण पुढल्या आठवड्यात येऊन जाईल हां ठीक आहे पण तुमचं ते पेजची डिलिवरी कधी करायची म्हणजे तुम्ही कधी येणार आहे ठीक आहे ठीक आहे शॉप आमचं उद्या उद्या बघितलं तर शॉप आमचं ही नऊ वाजू ते आठ वाजेपर्यंत संध्याकाळपर्यंत असेल चालू आणि पण जर तुम्हाला लवकर म्हणजे तशी पण गर्दी असू शकणार आहे मग तुम्हाला लवकर बिलिंग आणि करायचं असेल तर लवकरच या हां अवेलेबल आहेत क्लासमेटचे आहेत ते आता ते तुमच्या कॉन्टिटीवर अवलंबून आहे तरी किती क्वांटिटीमध्ये पाहिजे तुला ठीक आहे ठीक आहे सर